भारताच्या वेगवेगळ्या भागात मराठी चित्रपटातील गाणी भरपूर प्रसिद्ध होतात आणि तिथे मराठी पिच्चरसुद्धा गाण्यामुळे प्रसिद्ध होत आहेत मराठी भाषा भाषेत भारतातल्या प्रत्येक राज्यात मराठी भाषा सगळ्यांना आवडू लागली आहे गाण्यांमुळं त्यामुळं मराठी नाटके दुसऱ्या राज्यातसुद्धा होत असतात मराठी नाटकांना नाटकांच्या प्रयोगांना भरपूर भरपूर प्रतिसाद मिळतं मराठी गाणी मराठी सिंगर असतात ते दुसऱ्या राज्यात जाऊन भरपूर कार्यक्रम करत असतात भारताच्या कुठल्याही भारताच्या राज्यात कर्नाटक काश्मीर या सगळ्या राज्यात मराठीचा डंका वाजतो आहे आणि मराठी मराठी संगीतसुद्धा सगळीकडे भारतात पॉप्युलर होतं आहे मराठी कलाकार सिंगर ॲक्टर सगळीकडं फेमस होत आहेत त्यामुळे त्याच्यामुळं मराठी भाषा भारताच्या वेगवेगळ्या भागात सांस्कृतिक आदान प्रदान मराठी भाषा प्रसिद्ध होती हळूहळू त्याचा प्रसार व्हायला लागलेला आहे मराठी गाण्यांमुळे मराठी कलाकारांमुळे मराठी भाषा प्रसिद्ध होते